मॅडम ट्रॅवल एजेंट बोलत आहात का मॅडम मला नागपूरपासनं ते रामटेकला जायचं होता

नाही आम्ही टुरिस्ट आहो तर आम्ही आता सध्या नागपूरला स्टे करत आहोत तर तुम्ही आमचे मेंबर असतील तीनचार लोक आहे तर आपण चार्जेस वगैरे काय घेणार चार मेंबर आहेत ना नाही नाही फक्त फिरून वापस यायचं आहे नाही न त्याचं काही हे नाही आहे नीड नाही आहे आम्ही सर्व आपलं सोबत घेऊन घेऊ तुम्ही फक्त तुम्हाला फक्त तर अच्छा तर अगर आपलं हे पूर्ण पॅकेज पाहिजे तर कितीपर्यंत पडणार किती म्हटलं अच्छा आणखी त्यामध्ये मतलब जणं जाण्यायेण्याचं पूर्ण आहे ना

अच्छा अच्छा अच्छा ठी ठीक आहे ना मग परवडतं आहे मग थाउजंड रुपीस म्हणता नं पर पर्सन ठीक आहे मग आमच्याकडे चार आहेत तर तुम्ही माझ्या लोकेशनवर येऊन जाणार का उद्या ठीक आहे मी उद्याला तू म्हटलं आता तुला फोन कटलं क केल्यानंतर तुम्हाला लोकेशन वगैरे असं पाठवून देते ते तुम्ही थोड्या लवकरात लवकर येऊन जाल माझ्या ॲड्रेसवर

ठीक आहे मॅडम ठीक आहे थँक यू